नागपूर जिल्ह्यात भरपूर काही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक स्थळे आहेत ज्याच्यामध्ये मंदिरे किल्ले संग्रहालये नैसर्गिक वैशिष्ट्यं अशी भरपूर काही आहेत ज्याच्यामध्ये मंदिराचं उदाहरण घेतलं तर कुऱ्हाडी मंदिर आदासाचं मंदिर आदासाचं किल्ले सर्वात फेमस म्हणजे दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस टेंपल आणखी जसे गणेश टेकडी मंदिर स्वामीनारायण मंदिर आणखी इथे मोठा ताजबाग छोटा ताजबाग अशी इत्यादी भरपूर सारे आहेत आणि जसे संग्रहालय म्हटलं तर इकडे आर्ट गॅलरीज आहेत तर इथे सर्वात मोठी आर्ट गॅलरी म्हणजे सर पुर जुनीवाली ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी पण त्याच्या व्यतिरिक्तही आता एक नवीन आर्ट गॅलरी अशी संग्रहालय निर्माण झालं आहे ज्याला नाव देण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटर नैसर्गिक वैशिष्ट्यं म्हणजे इकडे भरपूर सारे असे किल्ले आहेत इकडे तलावं आहेत नद्या आहेत इकडे पहाडी आहेत जसे रामटेकडी पहाडी त्याच्या व्यतिरिक्त इकडे फन अँड फूड व्हिलेज आहे अंबाझरी हे लेक अंबाझरी तलाव आहे नाईक तलाव आहे शुक्रवारी तलाव आहे आणखी असे वेगवेगळे इकडे नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत आणि इथे भेट देण्यापूर्वी लोकांना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आहे काही ठिकाणी टिकीट लागतात पण तेही टिकीट का खूप जास्त स्वस्त दरात मिळते आणि तिथे तर जास्तीत जास्त तर लोक आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी बहुधा तर इकडे सर्वात नागपूरचे सर्वात फेमस जागा आहे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर फेमस आहे ती म्हणजे फुटाळा तलाव फुटाळा तलावाचे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर फुटाळा तलावामधे जो फाऊंटेन शो होतो तो फाऊंटेन शो जगात फक्त दुबई ह्या ठिकाणीच होता पण आता नागपूर येथे आला आहे आणि तो भारताच्या सर्वात मोठा फाऊंटेन शो म्हणून मानला जातो त्याच्या व्यतिरिक्त इथे जी नवीन प्रकारची मेट्रो आली आहे ती मेट्रो अशी वेगवेगळ्या भागात प्रत्येक असं दर्शन घडवणारी आहे नागपूरचे तर लोक आपला वेळ घालवण्यासाठी मेट्रोचाही प्रवास करत असतात